आयुष्मान भारत योजनेअंतर्गत भरपूर लोकांना खूप फायदा होतो याच्यामुळे आपल्याला पाच लाखापर्यंतचा फ्री उपचार कार्ड दिलं जातं तसेच याच्यात आपल्याला सगळं सुविधा फॅसिलिटी मिळत असतात आणि ह्या योजनेअंतर्गत आपण कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही गावात जाऊन आपलं आपण उपचार करू शकतो तसे याच्यामधे आपलं कुठलं ऑपरेशन असेल किंवा कुठलं काही असेल आणि याच्यामधे एक असं हे की हे एकदम पिवळ्या आणि केशरी राशन धारकांसाठी खूप योग्य आहे ज्यांना उत्पन्न कमी हे अशा लोकांसाठी खूप फायदेमन असतं आणि याच्यामधून भरपूर लोकांनाही खूप फायदे झाले हे तर कोणाचं ऑपरेशन या कोणाला बायपास करायचं असेल सर्जरी करायची असेल अशा लोकांना खूप फायदा पडतो माझ्या ओळखीतल्या लोकांनी बी याचे खूप फायदे घेतले आहे याच्यामुळे लोकांना भरपूर त्रास कमी होतो या कुठलंही टेन्शन या कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाही याच्यामुळे आयुष्यमान भारत योजनेत माननीय प्रंतपधान योजनेअंतर्गत बीमा योजना हे सुरक्षा रक्षा योजना अशा भारताच्या भरपूर योजना आहेत ज्याच्यामुळे भरपूर फायदा होतो आणि आपण एखाद्याला बी ही माहिती सांगू शकतो की त्यालाही याचा उपयोग पडेल याच्यासाठी आपलं उत्पन्न गरजेचं असतं आपलं उत्पन्न कमी असेल तर आपल्याला पाच लाखापर्यंत आ आयुष्यमान भारत कार्ड भेटतं त्यासाठी हे योग्य आणि अपूर्व याचा भरपूर लोकांना खूप फायदा झाला आहे आणि भरपूर लोकांचेही खूप त्रास आणि कमी झालं आहे त्याच्यासाठी ते योग्य आणि अतिनियोजनक असं माहिती आहे आणि याचे फायदेही खूप जणांनी घेतले आहे त्याच्यामुळे याच्याला आपल्याला खूप फायदे होतात